महाराष्ट्र राज्यामध्ये इतर राज्यांच्या तुलनेत म्हणायला गेलं तर मग तसं बसेस आहेत इवन फक्त बसेस नाहीत तर वातानुकुलीत बसेसच्या सुविधासुद्धा भारत सरकारनं किंवा महाराष्ट्र सरकारनं ते उपलब्ध करून दिल्यात सध्या म्हणजे आत्तापर्यंत फक्त सामान्य बसेस होत्या प्रवासासाठी पण आता या पुढे टप्प्याटप्प्यानं वातानुकूलीत बससेवासुद्धा उपलब्ध करून देण्यात यायला लागल्या कारण आजपर्यंत म्हणजे भरपूर शा ज्या बसेस होत्या त्या नॉर्मल होत्या जे की आता लालपरी म्हण म्हणजे म्हणून ज्या बसला ओळखलं जातं महाराष्ट्रामध्ये त्या लालपरीलासुद्धा आता वातानुकुली कित केलं गेलं आहे त्यामुळं तशा बसेससुद्धा उपलब्ध करण्यात आलेत महाराष्ट्रामध्ये आणि त्यानंतर म्हणायला गेलं तर भरपूरशा बसेस आहेत म्हणजे फक्त महाराष्ट्राच्या तेवढ्याच बसेस आहेत असं नाही तर त्याच्यामध्ये जीपच्या सर्विसेस आहेत किंवा टॅक्सी म्हणतो आपण तर त्याच्याही सुविधा भरपूरशा उपलब्ध आहेत त्यानंतर एक ट्रॅव्हलर म्हणून एक गाडी असते थोडी लहान असते साधारण ती एक बारा ते तेरा सीटर गाडी असते ती त्यालासुद्धा त्याच्यातून त्या गाडीच्यासुद्धा सुविधा उपलब्ध करण्यात आल्यात पुन्हा रेल्वे आहे विमाने आहे विमानसेवासुद्धा भरपूरशा ठिकाणी चालू करण्यात आलेली आहे पुणे हे तर सगळ्यात मोठ्ठं वाहतुकीचं केंद्र आहेच जिथे रेल्वेच्या सेवासुद्धा भरपूर आहेत बसेच्या सु सेवासुद्धा भरपूर आहेत पण अर्थातच तिथं आता दुसरंसुद्धा विमानतळ उभारलं जातं आहे जे की एक ऑलरेडी मोठ्ठं विमानतळ आहे दुसरंही विमानतळ तिथं आता उभं होतंय टप्प्याटप्प्याने मोठं तर असं झालं आहे की मग त्याच्यानंतरही हे झालं विमानाचं तर जर ज्या ठिकाणी बसेस किंवा विमानं विमानं जातातच कुठेही म्हटलं तरी विमानंही जातातच परंतु ज्या ठिकाणी बसेस जात नाहीत अशा म्हणजे पाण्यात काही गावं आहेत किंवा नदी ओलांडून काही गावांना जावंच लागतं तिकडं रोडची व्यवस्था अजून तरी नाही केलेली रस्त्यांची व्यवस्था अजून तरी नाही केलेली आहे मग अशा ठिकाणी बोटीनं जाता येतं बोटचीसुद्धा बोटीचीसुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि तशा सुविधांनी मग तसा तो प्रवास केला जातो आणि महाराष्ट्रात जरी जर म्हटलं तर इतर राज्यांच्या तुलनेत खूपशा सुविधा उपलब्ध केल्यात म्हणजे बस विमानं आणि छोट्या मोठ्या गाड्या तर आहे त्या तर आहेतच परंतु एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी फक्त तेवढंच पुरेसं नाही आहे तर तिथून पुढे मेन ठिकाणाला जायलासुद्धा गाड्या लागतात मग ते कवरअप करण्यासाठी सुद्धा गाड्यांच्या वेगळ्या गाड्यांच्या सुविधा तिथं उपलब्ध करून दिल्यात मग तिथले जे मुख्य रहिवासी आहेत लहा राहणारे मग त्यांच्याकडून त्या गाड्या उपलब्ध करून दिल्या जातात मग त्यांनासुद्धा पैसे कमवण्याचा एक मार्ग सुकर होतो जेणेकरून मग त्यांनाही त्यांना त्यांनाही पैसे कमावता येतात आणि पर्यटकाचंसुद्धा ते सुविधा होऊन जाते जेणेकरून त्यांना तिथला व्यवस्थित आनंद लुटता येतो म्हजे फक्त तिथं समजा प्रतापगडला गेले तर प्रतापगडच्या पायथ्यालाच फक्त दर्शन घेऊन येता येईल असा भाग नाही तर प्रतापगडाच्या पायथ्याला जर गेलं तर प्रतापगडाच्या पायथ्यावरून वर किल्ल्यावर जाण्यासाठी सुद्धा रिक्षा आहेत मग तिथून रिक्षा आहेत किंवा अजून पण काही गाड्या असतात मग तिथून त्या सुविधा उपलब्ध केल्या गेलेत जेणेकरून आपल्याला मुख्य ठिकाणी जाऊन ते मुख्य ठिकाणं पाहता येईल हे झालं रिक्षाचं किंवा बाकीच्या सुविधा म्हणायला गेलं तर भरपूरशा म्हणजे हे फक्त छोट्या बोटी झाल्या मग त्याच्यानंतर काही टुरिजम आत्ता वाढवण्यात येते थोडंसं त्याला हे ग्रोथ करण्यात येते त्याची टुरी ह्याच्यामध्ये पर्यटनक्षेत्रामधे तर त्याच्यामध्ये मग म्हणायला गेलं तर तापोळा जे मिनी काश्मीर म्हटलं जातं महाराष्ट्राचं तर तिथंसुद्धा फिरण्यासाठी छोट्या बोटींची सुविधा करण्यात आली आहे जेणेकरून संपूर्ण तो तापोळा आपल्याला त्या बोटीनं फिरता येईल साताऱ्यातले नागेश्वर कडा म्हणून एक कडा आहे तिकडं कोयन्याच्या परिसरात अशा भरपूर अशा ठिकाणं आहे जिकडं गाड्या जात नाहीत फक्त आणि फक्त बोटीनंच प्रवास करावा लागतो मग त्या बोटींच्या आधारे आपल्याला तिकडं व्यवस्थित प्रवास करता येतो तेवढंच नव्हे तर काही उंच ठिकाणी जाण्यासाठी एक भाग म्हटला तर तो रोपवेसुद्धा करण्यात आलेला आहे जेणेकरून आपल्याला एखाद्या ठिकाणी जाता येईल रायगडला ती सोय करण्यात आलेली आहे पुन्हा सप्तशृंगेलासुद्धा ती सोय करण्यात आलेली आहे जेणेकरून पर्यटकांना त्या ठिकाणी जास्तीत जास्त त्रास न घेता तिथं नीट व्यवस्थित जाऊन त्याचा आनंद लुटता येईल आनंद घेता येईल अशा अनुषंगाने त्या सगळ्या सुविधा करण्यात आलेल्या आहेत सध्याच्या घडीमध्ये किंवा सध्याच्या कालावदीमध्ये भरपूरशा सुविधा महाराष्ट्रामध्ये करण्यात आल्यात याचं कारण महाराष्ट्राला म्हणजे नवीन काहीतरी हवं आहे जेणेकरून म्हणजे टप्पाटप्प्यानं जसजसं वाढत गेलं तसतसं ते जसजसं प्रगती होत गेली तस तसं महाराष्ट्रांनासुद्धा त्याचे स्त्रोत वाढवले आहेत